मी टी व्ही वर खूप स्पर्धा पाहतो फुटबॉलचा विश्वचषक कि क्रिकेटचा विश्वचषक हे मला माहीत आहे क्रिकेटच जर ठरलं तर आता भारतरत्न झालेला आहेत आपले सचिन तेंडुलकर क्रिकेट या स्पर्धेमध्ये हेच अशा इतर काही स्पर्धा मी टी व्ही वर पाहण्याचा प्रयत्न करतो आणि माहिती समजून घेतो धन्यवाद